डिजिटल आर्ट हे नवीन युगाचे उत्पादन आहे डिजिटल आर्ट मानवाला वरदान आहे डिजिटल आर्टमुळे आजकाल कामे खूप पटपट होतात मानवाने बनवलेली कलाकृती तयार व्हायला खूप वेळ लागतो जसं की एखाद्या पेंटरला आपण मोठं लग्नाचं किंवा एखाद्या कार्याचं बॅनर बनवायला सांगितलं तर त्याला अख्खा एक दिवस किंवा दीड दिवस जातो पण जर तेच आपण डिजिटल आर्टनुसार तयार केलं तर एक पंधरा ते वीस मिनटात ते तयार होतं त्याचे पूर्ण प्रिंटिंग कलाकृती डिझाईन सगळं फक्त पंधरा मिनटात होऊन जातं अन त्याला खूप कमीत कमी वेळ लागतो आणि माणसाचा वेळही वाचतो डिजिटल आर्ट खूप स्व खूप स्वस्त आहे निदान पेंट पेंटिंग करणाऱ्यापेक्षा तरी खूप स्वस्त पडतं एखाद्या पेंटरला जर चित्र काढायला दिलं किंवा एखादं कॅनव पेंटिंग काढायला दिली तर ती काढायला त्याला खूप वेळ लागतो त्याचं कलर आणणं त्याचं पैसे पण जास्त लागतात त्याचे सामान माणसाचं मानधन सगळं जास्त लागतं त्यामुळे ते खूप महागात जातं पण जर आपण एखादं चित्र प्रिंटिंगमध्ये जर काढलं तर त्याला वेळ लागत नाही आणि त्याला एवढे कष्ट पण घ्यावे लागत नाहीत आणि वेळही वाचतो आणि पैसेही जास्त लागत नाहीत त्यामुळे डिजिटल आर्ट हे स्वस्त पडतं